हां नमस्कार सर मला आता मला आता दिवाळीची खरेदी करायची आहे ना कपड्यांची तर त्यासाठी मी तुम्हाला फोन केलेला मी संदीप साडेकर बोलतोय सर हो माझा भाऊ आई बाबा आणि फॅमिली सगळ्यांनाच कपडे आणि वा वा सर चांगली गोष्ट नववारी सर नववारी

हो हो हो हो चांगली गोष्ट आहे सर

हो हो हो पण हां सर हां हां हां हां

हो सर हो हो आणि बरंचसं बरंचसं लेटेट लेटेस्ट सामान असतं ते जातं सगळ्यात आधी

सर मी तुमच्या सुंदर सुंदरम कलेक्शनचं नाव खूप ऐकून होतो म्हणूनच तुम्हाला फोन केला

आणि डिस्काउंट वगैरे करून देतात सर

हो हो हो

बरोबर सर बरोबर हो हो सर हो

हो का लागणारच दिवाळीत हो सर लागणारच

लहान मुलं आमची खूप खुश आहेत ओके सर थँक्यू धन्यवाद एवढं मनापासून माहिती दिली हो सर हां हां